अमरावतीमध्ये मकरसंक्रांती हा मुख्य सण आहे आणि आम्ही त्यांच्या दि त्या दिवशी सक्काळी उठतो आणि सुगड्याची पूजा करते आणि घरोघरी जाते हळदकुंकू लावते तिळगूळ वाटते त्याच्यानंतर आम्ही सुगड्यामध्ये गाजर गाजर जाम बोरं ऊसू ऊस यांची पुत् हे टाकते आणि हळद त्यातनी हळदकुंकू टाकते तिळगूळ टाकते त्याच्यानंतर आम्ही पूजा करते